हां विजेचा धोक्यांचा म्हणजे आता इतकं मॉडर्न हे झालं आहे विजेचं सगळं अंडरग्राउंड असतं त्यामुळे तर विजेचा धोका तर होणार नाही म्हणा पण आपण ॲडिशनल जे बोर्ड्स वगैरे वापरतो लाइक एक्स्टर्नल बोर्ड्स वगैरे तर काही वेळेनुसार त्यांचे जे केबल्स असतात ना ते कधी ना कधी कुठे ना कुठे ब्रेक होऊन जातात तर त्या ब्रेकमध्ये ब्रेकमुळे झालेल्या केबल्समुळे करंटचं फ्लक्चुएशन होऊ शकतं आणि त्या फ्लक्चुएशनमुळे आपल्याला त्या बोर्डपासनं वीज म्हणजे करंट लागण्याचा धोका हा निर्माण होऊ शकतो आणि जर आपण कुठे बाहेर लाइट्स वगैरे जर लावलेत लाइट्स वगैरे जर लावलेत आणि त्यांचा जर कवर वगैरे निघालं आणि तर त्यानपासनं सुद्धा करंट लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे माझ्या लक्षात असलेले हेच फक्त दोन उदाहरणं आहेत झालं